मला माहित असलेले पाच नंबरं पहिला नंबर अठ्ठ्याहत्तर पंचाहत्तर छत्तीस अकरा सतरा तर दुसरा नंबर नव्वद चाळीस एकोणपन्नास अठ्ठावीस झिरो आठ तर तिसरा नंबर पंचाण्णव एकोणसत्तर एकाहत्तर जिरो तीन त्रेसष्ट आणि दुसरा नंब म्हणजे चौथा नंबर पंचाण्णव एकोणनव्वद एकोणचाळीस एकोणपन्नास बावन्न आणि पाचवा नंबर ऐंशी ऐंशी अठरा सव्वीस ब्याऐंशी